हालो हॉटल मॅनेजर हां नमस्कार सर मी जे खाण्याच्या वस्तू तुमच्याकडून ऑर्डर केले होते आणि मी लगेच पेमेंट केला असा मला वाटतं आहे पण तरी पण मला खात्री नाही आहे की मी पेमेंट केले की नाही म्हणून त्याच्यासाठी मी तुम्हाला कॉल केला आहे सर हो ठीक आहे सर पेमेंट झाला आहे का हो धन्यवाद सर पेमेंट झाला आहे ठीक